हो आमच्या बागेमध्ये सहसा फुलांची झाडे वेगवेगळ्या फु च् प्रजातीच्या फुलांची झाडे ज् जसे की गुलाब मोगरा जाई जुई इत्यादी फुले लाव ल् लावली जातात इत्यादी रोपे लावली जात आणि नवीन नवीन शो ची झाडे पण लावली जातात त्या त्यामध्ये मणी प्लांट मणी प्लाण इत्यादींचा समावेश आहे